आता खगोलशास्त्र बोलायला गेलं तर ते आता बघायला गेलं तर पूर्ण आपलं जगच आहे आपलं जेवढं बघतं तेवढं खगोलशास्त्रच आहे पण मला ते खरं जेव्हा फस टाईम आवडायला लागलं कारण असं होतं की ते खूप सिक्रेटली सिक्रेटिव्ह होतं म्हणजे त्यात खूप म्हणजे खूप असं उलगडायचं होतं जे अजून सायंटिस्ट लोकांना त्या खूप गोष्टींचे अजून आन्सर्स माहीत नाही आहेत तर तेच होता विषय म्हणजे हा काय आहे विषय जे एवढी लोकं त्यावर फोकस करतात त्याबद्दल जाण्याला बघतात तर ब नक्कीच बघणार कारण तो विषय तसा आहे तर मी मला याची सुरुवात जेव्हा मी फस टाईम स्टिफन हॉंकिंगबद्दल ऐकलं ब्लॅक होल्सबद्दल ऐकलं तेव्हा मला खूप मोठी क्यू क्युरिऑसिटी झाली की नक्की काय आहे हे ब्लॅक होल काय आहे हे ते स्टार हे सगळं युनिवर्स कसं सुरू झालं तर तर सुरू झालं मग मी काही काही जणांची इंटरव्ह्यू ऐकायला लागले खूप सायंटिशचे इंटरव्ह्यू ऐकायला लागली यूट्यूबवरनं तर ते बोलायला लागलेत की ब्लॅक होल्स वॉर्महोल्स हे सगळं मग तेच मला खूप म्हणजे खूपच त्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा व्हायला लागली तर प्रोत्साहन म्हणजे तेच होते हे सायंटिस्टच होते तर मला एकदा चुकूनच हे सजेशन आलं होतं यूट्यूबवरनं तर ते मी असंच मला वेळ जात नव्हता बोर्ड होत होते म्हणून मी त्या व्हिडिओला बघायला केले तर हां म्हटलं खरंच काहीतरी हा वेगळा टॉपिक आहे मला तेव्हा वाटतं मी आठवीत सातवीत असणार तेव्हा मी फस टाईम असं ऐकलेलं ब्लॅक होल्स वॉमहोल्स हे पूर्ण युनिवर्सबद्दल रहस्य आहे कसं काय सुरू झालं बिग बँग बिग बँगबद्दल तर मला खूप म्हणजे खूप अजून पण क्युरियोसिटी आहे की नक्की कसं हे सगळं सुरू झालं कशी सुरुवात झाली कसा याचा एंड होणार पण जर एंड होणार तर नक्की परत त्याची परत सुरुवात होणार काय सगळे ॲटोम्स मोलिक्युल्स न्यूक्लियस सगळंच्या सगळं कशी सुरुवात झाली तर मी असं बहुतेक वेळा ऐकलं आहे की याची सुरुवात कशापासूनच नाही झाली तर एक तिकडे शब्द वापरला जातो नथिंगनेस पण जर नथिंगनेसच असला तर नथिंगनेसमध्ये पण नक्कीच काहीतरी असणार नथिंगनेस पण असाच कसा तरी सुरू नाही होणार नथिंगनेस सुरू होण्यासाठी पण काहीतरी पाहिजे मग ते स खगोलशास्त्र आहे तर तेच मला हे सगळं जाणून घ्यायचं आहे नक्की हे काय सगळा प्रकार आहे हा खूप मानवी जीवन हे सगळं कसं सुरू झालं खरंच तेच इवॉल्युशन आपले अर्थचं खे आपले युनिवर्सचं हेच मला जाणून घ्यायचं होतं आणि हेच मला प्रोत्साहन त्यातूनच मिळालं खगोलशास्त्राबद्दल तर मला खरंच खूप आवडायला लागला हा विषय आवडायला म्हणजे मला याच्याबद्दल खरंच खूप मोठी क्युरिऑसिटी आहे आणि मी त्याबद्दल वाचतच राहणार